ह्या भागामध्ये चांगले असे जनावरांचे डॉक्टर आहेत जे चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करतात ज्यामुळे जनावरांचं आरोग्य हे चांगलं राहू शकेल बऱ्याच गोष्टी डॉक्टरांद्वारे सांगितल्या जातात जशी की प्राण्यांची स्वच्छता आहे त्यांच्या ज्या जे काय आपण त्यांना खायला देतो किंवा जे वेगवेगळे आजार असतात जे जना प्राण्यांना जे आजार घातक ठरतात त्यापासून त्यांना कसं आपण रोखू शकू त्यासाठी काही औषधं किंवा काही इजेक्शन असतील तर त्या सगळ्या गोष्टींचं शिफारस किंवा मार्गदर्शन हे डॉक्टर करत असतात आमच्या घरी जो प्राणी आहे जो पेट डॉग आहे त्याची तपासणी वारंवारच होत असते कारण घरात आपण पाळीव प्राणी ठेवलो ठेवतो म्हटल्यावर त्याच्या आरोग्याचं पण आपल्याला काळजी घेणं तितकंच आवश्यक आहे आणि म्हणून नेहमीच त्याची तपासणी केली जाते आणि एकंदरीतच प्राण्यांच्या आरोग्यावर जेवढा खर्च करायला पाहिजे जेणेकरून ते प्राणी निरोगी राहतील आणि आजूबाजूचं वातावरण ही चांगलं राहील त्या प्रमाणात खर्च केला जातो